हं महाराष्ट्र राज्यामध्ये मतदानाला फार महत्त्व आहे आत्ताच मतदान मुंबईमध्ये होऊन गेलं मुंबईचं मतदान फार मोठ् महत्त्व देतं कारणकी ही सगळी ज्या ज्या म्हणजे मतदानामध्ये फिरत असतात सगळेजण आणि सगळीकडे सांगतात आम्हाला मतं द्या मतं द्या पण मतं हे मत हे आपलं महत्त्वाच असतं मग आ महत्त्वाचं असतं त्यामुळे दिलंच पाहिजे पण राज्यामध्ये मुंबई हा इथे आत्ताच मतदान झालं आता मुंबईच्या इथे मतदान झाल्यामुळे म्हणजे तिथे कॉन कॉन्टर बूथ असतं त्या बूथवर जाऊन आपल्याला मतदान करायचं असतं तिथे पोलीस असतात तिथे स सेक्युरिटी एकदम एकदम जबरदस्त लावलेली असते आणि त्यामुळे मतदानाच्या वेळी चेकिंग पण छान होते एकदम आणि चेकिंग केल्यावर एक एकाला सोडून मग त्या बूथवरती सगळे बसलेले असा एक एक करून न मतदान करच्या ह्याच्यात जाऊन आपल्याला जो हवा असेल तो बटन दाबायचा आणि मतदान ज्याला महत्त्व असेल जो आपला ना मेन म्हणजे काम करणारा असेल माणूस त्यालाच आपण मतदान द्यायचं मुंबई ही आता इं सगळीकडे आता इंटरनॅशनल झाली आहे त्यामुळे मतदान हा मेन आहे मतदान केलंच पाहिजे आणि मी पण आत्ताच मतदान करून आली हा मतदान हे म्हणजे मला पण मतदान फ करावं ला लागतं का मी एक दा नागरिक आहे आणि मला मतदान केलंच पाहिजे पण जे मला आवडतं त्याच व्यक्तीला मी मतदान केलं कारण तो ज्या ज्या के जे जिथे आपण राहतो तिथे जो काम करतो मतदान जो उभा राहणारा व्यक्ती त्यालाच आपण मतदान करावं का तो सगळं काम करतो आणि आपली निवड असते ही मतदान कुणाला करायचं त्यामुळे मी मतदान जे मला पाहिजे होतं त्यालाच मी केलं